अं हॅलो अ हो मॅडम मी ज्योती सुपर मार्केटमधून मी सत्यजित बोलतो हो बोला हा मॅडम

अच्छा कोणता मॅडम अ हो बासमती राईसमध्ये आपल्याकडे दोन तीन व्हरायटी आहेत

बासमती पाच किलो ठीक आहे चालेल पॉंड्स पावडर हो मिळून जाणार पाचशे ग्रॅम चालेल

अं हं अ हो तुळशी झाड आहे दोनचे दो चणा डाळ एक किलो ओ के अ हो आहेत

आणखी काय लागेल मॅम अच्छा ठीक आहे चालेल आणखीन काय लागेल अं टोटल बिल झालं तुमचं अं पाच हजार दोनशे हो हो चालेल मॅडम चालेल बोला

पंचवटी सहाशे दोन यवतमाळ ठिक आहे चालेल अं चालेल मॅडम आज संध्याकाळपर्यंत होऊन जाणार हो ठीक हे